आम माझा एक प्रसंग होता दुचाकीवरून सगळ्यात लांबचा नागपूर ते अमरावतीचा दीडशे ते दोनशे किलोमीटरवर तो जायचं होतं मी निघालो नागपूरवरून तर हळूहळू आम्ही समोर मी समोर जात गेलो तर त्यानंतर सामान वगैरे पण माझ्यापाशी खूप जास्ती होतं तर काही सामान मी बॅग बॅ बॅगवर लटकून ठेवलं होतं आणि काही सामान मी माझ्या दुचाकीला आजूबाजूने लावून बांधून ठेवलं होतं मागे पण तर एक घंट्यानंतर मी विश्राम घेतला जिथे म्हटलं बं एक घंट्यानंतर थांबावं कुठंतरी थांबलं पाहिजे चाय वगैरे नाष्टा वगैरे केला पाहिजे तिथे मी केला होता त आणि माझ्या जीवनामधला एक प्रसंग तो होता एक की मी अमरावतीपर्यंत दोन घंटे तर दोन तीन घंटे लागले मला त्यानंतर आम्ही त्याच्या नंतर समोर आणखी शेगावपर्यंत पण गेलो तर तिथे पण आम्हाला खूप जास्ती सगळ्यात लांबचा अंतर तो वाटला होता आणि असं एक घंट्या एक घंट्यामध्ये आम्ही तिथे विश्राम केला एक घंटा होता एक दे एक एक घंट्यामध्ये आम्ही विश्राम करत गेलो होतो सामानाचं असं होतं की कधी बॅगीवर कधी पाठीवर तर जे होतं ते आम्ही कधी साईडनं लावून ठेवला साईडचा कधी बॅगीवर असा चालत गेलो आम्ही तर आनंद तर खूप झाला म्हणा स्मरणीय खूप होता पण असं होतं की खूप लांब होतं ते माझ्या जीवनामधलं दोन तीन घंट्याचा अंतर होता कम से कम